आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आपल्याकडनं आपल्या देशात ना म्हणजे परदेशामध्ये आहे ना आपल्याकडचं धनधान्य किंवा फळं आपल्याकडचा हापूस आंबा हा चौ पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे तरीही आपल्याकडची किंवा हळद हळदीला पण आपल्याकडे पेटंट घेतलेला आहे आपण तर हे असे आपल्याकडे काही असे हे ब शेत शेतीप्रधान काही जे ब हे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण बाहेर म्हणजे परदेशामध्ये हे करतो ब एक्सपोर्ट करतो तर मला असा वाटतं की आपल्या ब देशामध्ये जे कृष शेती आहे त्या शेतीला आपल्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सवलती देऊन म्हणजे ट्रॅक्टर म्हणा किंवा बियाणं म्हणा आता माझं आमचे एक ओळखीचे आहेत ते की ते म्हणतात की आम्ही शेतीची बियाणाचं वाण तयार करतो आणि ते परदेशामध्ये आम्ही जाऊन प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्याचा आम्ही प्रात्यक्षिक दाखवतो आणि त्याचं म्हणजे ते तिथे वापरल्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला किती उत्पादन मिळतं त्याचा आम्ही आढावा घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही इथे आपल्या भारतामध्ये त्याचं उत्पादन करतो तर असं हे काही म्हणजे आपल्या शेतीला पूरक असेल असं सरकारने करावं करायला पाहिजे म्हणजे ब यांत्रिक यांत्रिक ब ह्याच्यामध्ये परत खतामध्ये बियाणामध्ये असं मला वाटतं